हो असे काही बरेच तंत्र आहे जे की मी माझी चित्रकला सुधारण्यासाठी शिकले जसे की आपण आद मी आधी काय करायची की डायरेक्टली माझी पेन्सिल असते त्यानेच चित्र काढायची तर चित्र काढण्यासाठी एक वेगळी म्हणजे चित्रकलेसाठी एक वेगळी पेन्सिल भेटते ती खुप शार्पण असते तर त्या पेन्सिलने काढलं तर आपला हात जास्त वळतो आणि या सगळ्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या ज्या चित्रकलेच्या टीचर आहेत त्यांच्याकडून शिकले आणि चित्रकला ची काही जे नवीन ज्या टेक्निक आहेत त्यासाठी मी थोडाफार यूटूब चा ही वापर केला